राज्या राज्यामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये आजकाल शिक्षणाला जास्त महत्त्व दिलेले आहे शिक्षणामुळे शिक्षण नसल्या शिक्षणामुळे शिक्षण जास्त वाढल्यामुळे नोकऱ्या भेटत नाही आहे त्यामुळे लोकं व्यवसाय करायला व्यवसा कोणत्याही व्यवसाय करू लागत आहे त्यामुळे हे आपल्यासाठी एक आव्हानच आहे की आपण व्यवसाय करायचा स्पर्धा स्पर्धेमध्ये ह्याच्यामुळे शिक्षणामुळे स्पर्धा झा स्पर्धा परीक्षा वगैरे घेण्यात येतात त्यामुळे सगळ्याच ह्याच्यामुळे सगळ्यामध्ये स्पर्धा झालेली आहे शिक्षणामध्ये सगळ्यामध्ये स्पर्धा झालेली आहे नियम नियम पण लागू राज्यामध्ये नियम पण लागू झालेले आहे काही काही त्यामुळे रस्त्याने जाताना उजव्या साइडला चालायचं डाव्या साइडला चाला जायचं असे नियम आहेत किंवा गाडीवर जात असताना डोक्यात हेलमेट घालूनच गाडी चालवायची असे नियम लागू केलेले आहे आणि त्यामुळे त्या नियमामुळे लोकं व्यवस्थित रस्त्याने जातात त्याचे नियमाचे पालन वगैरे करू लागलेले आहेत